योगाची वेगळी शैली असं मला सांगता येणार नाही पण मी वेगवेगळ्या प्रकारची आसनं केली आहेत जसं मयूरासन भुजंगासन सर्वांगासन शीर्षासन प्राणायामचे वेगवेगळे प्रकार हे सर्व रामदेव बाबांच्या जे प्रोग्राम असतात टीव्हीवर न्यूजवर किंवा इंटरनेटवर विडियो बघून मी वेगवेगळ्या प्रकारचे योगा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा सराव पण करतो